माझं असं आहे की लिखाणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ओघवत्या पद्धतीनं होत असते आणि मी असं करतो की पहिल्यांदा ज्या विषयावर लिहायचं आहे त्या विषयाचे ग्रंथ आपण पहिल्यांदा वाचून घेतो आणि ते बरंच काम अगोदर चालू असतं दुसरी गोष्ट अशी की जो आपण विषय निवडलेला आहे त्या विषयाचे अनेक संदर्भ ग्रंथ वाचून त्याच्या टिपनं तयार करणं आणि त्या टिपनातून त्याचा अन्वयार्थ आपल्या मनामध्ये तयार करणं त्याची सुसंगती मनामध्ये लावणं आणि मग नंतर स्वतः टाईप करून त्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये घेत असतो आता ह्या ज्या टाईप केलेल्या सगळे जे लेखन आहे ते लेखन मी काय करतो स्वतःच एक दोन तीन वेळा वाचतो हा खरड खरडा जो आहे त्याला पण पहिला खरडा तुम्ही किती वेळा लिहिता असा जो प्रश्न विचारला आहे तर मी पहिला खरडा हा साधारणपणे एक दोन वेळा तरी लिहितो आणि मला जशी दुरुस्तीची गरज वाटते विवेकाचा आधार घेऊन मी दुरुस्ती करत असतो मला कुणी जोखावं वगैरे याची काही इच्छा अशी वाटत नाही आहे कारण आता अलीकडच्या काळामध्ये असं मला वाटतं की आपण फक्त विवेकाच्या आधारे जे उद्दिष्ट किंवा लेखनाचा हेतू ठेवला आहे तो पूर्ण केला की नाही याचं स्वतःलाच त्याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात आणि म्हणून मी काय करतो स्वतःच पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा तो मॅटर वाचतो हा लिखाण असा आणि मग नंतर मी असं ठरवतो की आपणच निर्णय घ्यायला पाहिजे आणि लिहितेवेळी तसं मी कोणाचाही सल्ला मी घेत नाही घ्यायची पण आवश्यकता वाटत नाही आहे त्याचं कारणकी अनेक मोठ्या माणसांची पुस्तकं सतत वाचत असतो आपण आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात आणि त्यामुळं सतत सतत सतत वाचण्यामुळं एक स्वतःची शैली पण आपली तयार झालेली असते आणि त्यामुळं मी असं वाटतं मला की आपण लिखाण जे करतो ते लिखाण कोणाला दाखवायची पण आवश्यकता नाही आहे जे असेल ते आपलं भलं बुरं असतं पण त्याचा उपयोग आपल्याला नक्की होत असतो आणि आपलं म्हणणं आपल्याला व्यवस्थितरित्या मांडता यायला पाहिजे ही एक माझी भूमिका असते